मी मेसचे डबे चालवत होते त्याच्यामुळे मला मेस घरगुती मी स्वयंपाक करत आहे त्याच्यामुळे व्यवस्थित शेतकं मी मेसचे डबे चालवते त्याच्यामुळे मी शाळेच्या मेस घेत असते त्याच्यामुळे मी श माझी उद्योग इतकी छान चालत चालत आहेत की जेणेकरून मी माझे मेसचं ड जे डब्याची जाहिरात होती ती पेपरला आऊट केली त्याच्यामुळे पेपरमुळे मला इतका मेसच्या डब्याने आता उद्योजक सल्ला मिळाला की आर्थिक सल्ला देणारे खूप जण मिळाले जेणेकरून माझे आर्थिक मदतसुद्धा भरपूर झाली मेसमुळे मी व्यवस्थित घरगुतीच मेस चालवते त्याच्यामुळे माझा मे मेसचा डब्बा अत्ति अत्तिशय सुंदर चालत आहे त्याच्यामुळं मी उत्तेजित आहे जेणेकरून मी केलेला व्यवसाय त्यामुळे मी उत्तेजित झाले त्या मा मी जे डबा चालवते त्याच्यामुळे मी आनंदी आहे त्याच्यामुळे मला सवलत भरपूर मिळालेली आहे त्यामुळे मी मेसचा डब्याने आनंदी आहे